एल पी जी सिलेंडर आम्ही स्वयंपाकघरात नेहमीच वापरतो एल पी सिलेंडर कसे काय त्याची पण आम्ही सोय घेतो शेगडी शेगडीतली गॅस वगैरे व्यवस्थित येतो का स्वयंपाकघरात गॅस वगैरे व्यवस्थित येतो का पास होतो का व्यवस्थित कुठे लिकेज तर नाही ना त्याची पण आम्ही काळजी घेतो लिकेज असला की लगेच आम्ही सिलेंडरवाल्यांना तक्रार करून बोलावून घेतो ते त्यांची चेकअप वगैरे करून घेतात व्यवस्थित चेकअप झाल्यानंतर काही प्रॉब्लेम असला की ते सांगतात आम्हाला त्या प्रकारा आम्ही सिलेंडरचा वापर करतो वापर करताना आम्ही त्याची नळी वगैरे बघून घेतो नळी व्यवस्थित आहे की नाही त्याच्याकडे पण आम्ही लक्ष देतो फार तसंच सिलेंडर बटना वगैरे व्यवस्थित चालू आहे का नाही कुठून गॅस पास तर होत नाही आहे ना याची पण आम्ही खूप काळजी घेतो खबरदारीने त्यांची काळजी घेऊनच आम्ही आमचा स्वयंपाक सुरू करतो त्यात कोणतेही प्रकारचे त्रास होणार नाही याकडे आम्ही खबरदारीने लक्ष देतो तसेच स्वयंपाक करताना खूपशा गोष्टींकडे आम्हाला बघावं लागते तसेच स्वयंपाकात गॅस वगैरे लिकेज आहे की नाही ते पण बघतो नळीतून ते गॅस पास होत आहे का कुठून काही वास येत आहे का याची खबरदारी घेतो आम्ही अशाप्रकारे आम्ही एल पी जी सिलेंडरचा वापर करतो